न्यूजमध्ये काही बातम्या दाखवतात की इथे इथे खूप पाऊस पडला आहे इकडे खूप गारा पडल्या पण कधी कधी तिथे ते गोष्ट घडलेलीच नसते व न्यूजवाले कधी कधी ती अफवा सांगतात आणि वर्तमानपत्रात दिव्य मराठी लोकमत इत्यादी वर्तमानपत्रे प्रसिद्ध आहेत व न्यूज चॅनलमध्ये साम मराठी आजतक झी चोवीस तास इत्यादी न्यूज चॅनल आहेत